बाईक चालवताना किंवा प्रवासाला निघताना मी अगोदर मी माझ्या बाईकची सुरक्षितता तपासतो बाईकच्या टायरमध्ये योग्य प्रमाणामध्ये हवा आहे की नाही त्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये इंधन आहे की नाही पेट्रोल आहे की नाही याची खात्री करतो ब्रेक व्यवस्थित लागतात की नाही याची चाचपणी करतो आणि मग मी प्रवासाला सुरुवात करतो वैयक्तिक सुरक्षितेसाठी मी हेल्मेट घातल्याशिवाय प्रवास कधीच बायकवरून करत नाही आणि मी माझ्या गाडीचा वेग कायमच मर्यादित ठेवतो रस्त्याच्या डाव्या बाजूनेच मी गाडी हाकण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपण आणि आपली बाईक सुरक्षित राहील आणि इतरांनाही आपल्यापासून धोका निर्माण होणार नाही याची मी काळजी घेत असतो बऱ्याच वेळेला गाडीचे कागदपत्र मी माझ्यासोबतच ठेवतो त्यामध्ये लायसन असेल किंवा पी यू सी सर्टिफिकेट असेल हे माझ्या सोबतच असतं आर टी ओकडून मिळालेलं जे एक कार्ड आहे ते कार्डसुद्धा मी माझ्या सोबतच ठेवतो की जेणेकरून कधीही वाहतूक पोलिसांनी त्याची मागणी केली तर ते त्यांना सादर करता येतं आणि आपला प्रवास सुखकर होतो त्यामध्ये वेळ जात नाही या वाहतूक पोलिसांना आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्यामध्ये जास्त वेळ जात नाही आणि प्रवास आपला निवांत होतो आणि आपण शांत चिताने आपण हा प्रवास करू शकतो त्यामुळे प्रवासात जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर या गोष्टींची सोबत तर आपल्याला असायलाच हवी परंतु आपण ज्या वाहनावरून ज्या बाईकवरून आपण प्रवास करतो आहे ते सुद्धा व्यवस्थित आणि सुरक्षित असायला हवं कारण तो एक यंत्राचा भाग आहे आणि ते यंत्र जर व्यवस्थित असेल तर आपला प्रवास निर्विघ्न पार पडू शकतो त्यामुळे बाईक चालवताना मी नेहमी सुरक्षितता त्यात माझी वैयक्तिकही आणि त्या बाईकचीही सुरक्षितता त्यामध्ये मी गृहीत धरतो आणि या बाईकच्या संदर्भातली जी काही कागदपत्र आहे ती कागदपत्रांच्या छायंकित प्रती मी कायमच माझ्या सोबत ठेवतो किंवा गाडीच्या डिकीमध्ये ठेवतो त्यामुळे माझा प्रवास सुकर होतो